मी माझ्या लहान भावाला पोहण्यासाठी मदत केलेली आहे कारण की मी आठ आठवीला असताना सातवी आठवीला असताना पोहायला शिकलो होतो मला पोहायला माझ्या मित्रानेच शिकवले शिकवले असे की मला डायरेक्ट पाण्यामधे लोटून दिले त्यांनी आणि त्यानंतर मी थोडासा धाडस करून मग स्वतःच स्वतःच्या परीने उड्या मारून पाण्यामध्ये शिकायला लागलो आणि जो माझा लहान भाऊ आहे त्याला थोडंसं पण पोहता येत नव्हतं तर मग आम्ही सर्व मित्र मित्र काय करायचो जसं मला त्यांनी शिकवलं आम्ही त्याला तसंच पाण्यामध्ये फेकून द्यायचो आणि त्यालाही नंतर मग मी पाण्यामध्ये नेऊन थोडं थोडं करून त्याला शिकवायला लागलो पोहायला आणि त्यामध्ये आत्तापर्यंत तो चांगला प परीने पोहायला शिकलेला आहे आणि मी स्वतः आतापर्यंत चार बुडणाऱ्या मुलांला वाचवलं आहे आणि हे प्रसंग खूप अवघड आले आहे अशा अवघड प्रसंगी मी मदत केलेली आहे चार जणाला आणि त्यामध्ये वाचवणं खूप अवघड जातं कारण की मुलं वाचण्यासाठी आपल्याला खाली ढकलतात आणि स्वतः पाण्याच्या वरती यायला प्रयत्न करतात त्यामुळे आपण पण पाण्याच्या आवाक्यात सापडतो आणि यामध्ये मुलांला वाचवणं हे म्हणजे खूप कठीण असतं पण हे एक चांगलं काम पण आहे आणि असंच बाकीचे काही जण भेटले तर त्यानला पण पोहायला शिकवायला चांगलं जातं फक्त पोरानला शिकवणं खूप अवघड जातं त्यानला सगळं समजावून घ्यावं लागतं त्यानला पण समजवावं लागतं की असं करायचं असतं काही गोष्टी नीट सांभाळून घ्यायच्या असतात अशा परीने बऱ्याच विद्यार्थ्याला समजावून सांगावं लागतं आणि ते एक प्रकारे चांगलं पण काम आहे किंवा पोहणे हे शिकणं पुढे जाऊन जर काही अडचण आली किंवा काही आलं तर त्यामध्ये आपल्याला जर पोहता येत असेन तर आपण आपला पण जीव वाचवू शकतो आणि आपल्यासोबत असणाऱ्या लोकांचाही जीव वाचवू शकतो